हां बोला ना मॅम हो मिळते ना हो तुम्हाला अशी नकली पाहिजे की ओरिजीनल फुलं पाहिजे हो डेकोरेटसाठी पाहिजे का आणि ते देवीचा हार गिर म्हणजे देवीला जे घालते हार गिरं ते पण पाहिजे का तशी तुम्हाला फुलं एकाच प्रकारची पाहिजे की वेगवेगळ्या हो म्हणजे शेवंतीमध्येच वेगळे कलर की अजून गुलाबाचे झेंडूचे चमेलीचे अशी फुलं पाहिजे का तसा आता सध्या नवरात्राच्या याच्यानं फुलांचा भाव थोडा वाढलेला आहे

पण तरी एक किलो फुलं तुम्हाला ऐंशीचे पडणार हो चांगलेच आहे बागांमधून तुम्हाला ताजी फुलंच भेटून जाणार बागांमधले तुम्हाला ताजी फुलंच भेटणार म्हटलं बगिचामधले आणि डेकोरेटची फुलं तुम्ही पाहायला येऊ शकता डेकोरेटची पण अशी सारखी नाही लागणार ना तुम्हाला तसे तुम्हाला फुलं कितीक लागणार

हो मिळते हो मिळते ना डेकोरेटचेच ना हो मिळून जाईल तुम्ही जितके जास्त घेसाल तितके कमी तुम्हाला भाव मिळून जाणार हो ठीक